आपल्या आयुष्यात पाण्याचं महत्व किती आहे हे आपल्याला एखाद दिवशी पाणी गेल्यावरच कळतं दिवसभराच्या सर्वच गोष्टी आपल्या पाण्यात पाण्यावरच अवलंबून असतात आणि एखाद दिवशी जर का नळाला पाणी आलं नाही तर आपल्याला ते प्रकर्षाने जाणवतो तर अशा कोणकोणच्या वेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपल्याला दिवसभर पाण्याची गरज असते हा शब् हा प्रश्न वाचल्यानंतर माझ्या मनात आलं की आपल्याला प्रत्येकच गोष्टीसाठी पाण्याची गरज असते आपण सकाळी उठतो बाथरूमला जातो तेव्हा आपल्याला पाणी लागतं आपण दात घासतो तेव्हा आपल्याला पाणी लागतं आपण चहा ठेवतो तो पाण्याचाच तर असतो त्यामुळे तेव्हा आपल्याला पाणी लागतं आपल्याला स्वयंपाक करायला पाणी लागतं स्वयंपाक करायला म्हणजे क स्वयंपाक करताना पाणी लागतंच पण कणिक भिजवताना भाज्या धुताना आपल्याला प्रत्येकच गोष्टीला पाणी लागतं अंघोळ करायला पाणी लागतं कपडे धुताना आपल्याला पाणी लागतं आपल्याला प्यायला तर पाणी लागतंच आणि असा सगळा दिवस आपल्या पाण्याभोवतीच फिरत असतो आपल्या बागेत आपल्याला पाणी द्यावं लागतं आपण बागेतून फुलं काढून आणली तर त्याच्यासाठी आपल्याला ती फुलं ठेवायला पाण्याची आवश्यकता पडते मग आपण जेवणं बिवणं झाली की आपल्याला भांडी घासायला पाणी लागतं आपण स्वैपाक केल्यानंतर आपण ओटा धुतो त्याच्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते त्यामुळे पाणी नाही तर जीवन नाही असं म्हणतात आणि ते अगदी खरंच आहे कारण की आपण फक्त जे पाणी पितो ते पाणी किंवा जे वापरतो ते पाणी असं नसून एखाद दिवशी जर का पाणी आलं नाही तर आपल्याला खरोखरच डोळ्यातून पाणी काढायची वेळ येते आपण झोपून उठतो तेव्हा दात घासतो आणि झोपायच्या आधी आपण दात घासतो आणि पाणी पितो तर त्यामुळे मी तर असं म्हणते की उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला सतत सर्व गोष्टींना पाणी लागतं आणि आपल्याकडे जर का पाणी मुबलक प्रमाणात मिळत असेल तर आपण अतिशय भाग्यवान आहोत ज्या काही गावांमध्ये पाणी नसतं आपल्या देशात जिथे लोक दोन हंडे पाणी दिवसभर पुरवतात त्यांचा तर मला त्यांचं किती जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच कारण की ते तेवढंसं पाणी थोडं थोडं थोडं करून पुरवून पुरवून दिवसभरासाठी वापरतात तर मग पाण्याची गरज कशासाठी असते तर प्रत्येक गोष्टीसाठी असते पाण्याशिवाय आपलं आयुष्य आपण चालू ठेवू शकत नाही